वाशिम जिल्ह्यात वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे जसे की ऑटो रिक्षा बस रेल्वे इत्यादी त्याचा दैनंदिन जीवनावर फार मोठा परिणाम होतो एका जागेकडून दुसऱ्या जागी जाण्यासाठी त्याचा फार उपयोग होत असतो वाहतुकीचे पर्याय दैनंदिन जीवनावर गतिशीलता यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार असतो मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट हॉस्पिटल सेव्हरल प्रायमरी हेल्थ सेंटर यांसाठी सरकारी अॅम्ब्युलन्स आणि सरकारी गाड्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे